जसं की मी जसं अपॉइंटमेंट बुक करतो आणि त्या अपॉइंटमेंटच्या समजा कोणाशी मीटिंग घ्यायची असेल तर मी गुगल मीट किंवा झूम मीट यावर मी व्हिडिओ कॉन्फरिंग मीटिंग अटेंड कर करतो आणि त्या मीटिंगमध्ये असा अनुभव येतो की बरेच जण दुरून दुरून लोक आपल्याला जॉईन होतात आणि आपण त्यांच्याशी चर्चा करतो प्रत्येक जण आपआपले अनुभव वगैरे त्यामध्ये सांगतात तर ते चांगलं होतं आणि त्या ॲपमध्ये येऊन जसं मीटिंग केला जात तसं वेळेचा आपला वेळही वाचतो पैसाही वाचतो लोकांचे आपले काम करता करता ते व्हिडिओ मिटिंगपण होतात अशा बऱ्याचशा गोष्टीचा तो फायदा होतो आणि त्याचा चांगलाच अनुभव सर्वानाच आलेला आहे आणि मला पण ते आवडलेलं आहे कारण की कसं आपण घरबसल्याही कुठे आहे त्या ठिकाणाहून आपण ती व्हिडिओ मीटिंग कॉन्फरन्स आपण अटेंड करू शकतो हा एक सर्वात मोठा फायदा आपला